मला झाडं लावाला खूप आवडतात माझ्या घरामध्ये गुलाबाचे चमेलीचे मोगऱ्याचे खूप सारे झाडं आहे आणि त्या झाडाला खूप सारी फुलं लागतात माझ्या अंगणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहे कागदी फुलाचे झाडं आहे झेंडूची झाडं आहे आणि याचं गवतसुद्धा आहे त्यांना त्यांना कसं माझं गार्डन हिरवं हिरवं झालेलं आहे आणि मोगऱ्याच्या फुलाचे उन्हाळ्यात सारे हार सुद्धा बनवते